सुकन्या योजना ही योजना मला माहिती आहे सुकन्या योजना ही मुलगी झाल्याबरोबर मुलगी पाच ते सहा वर्षांची असतानापासून ते अठरा वर्षांपर्यंत आपण कर्ज म्हणजे आपण तिच्या नावावर पैसे भरू शकतो तर तेच आपल्याला अठरा वर्षे झाल्यानंतर आपल्याला ते जितके पैसे होतील तितके वापस मिळतील तिच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी सुकन्या योजना ही सुलभ योजना आहे